माझ्या गावामध्ये छोटी मोठी पर्य आक पर पर्यटन स्थळे आहेत जसे की माझ्या गावातील रामधनेश्वर मंदिर आणि धबधबा ही दोन ठिकाणे डोंगराळ साइडला असल्यामुळे तेथील रस्ते म्हणजेच तिथे पायवाट अशी आहे जर तेथे रस्त्यांचं काम केलं आणि तिथे जर खाद्य आणि पेय जळाची सो सोयी सुविधा जर केल्या तर रोजगारही मिळेल आणि सोयी सुविधांचा लाभही घेता येईल आणि सोयी सुविधांचा लाभही घेता येईल ते एक आड मार्गे असल्यामुळे तेथे खूप जणांचं येणं जाणं होत नाही जर आपण सोशल मीडियाच्या मदतीने त्या स्थळाची जाहिरात केली तर तेथे पर्यटन वाढेल आणि गावाचाही छो छोटा मोठा विकास होऊ शकतो असे मला वाटते